आई हा अनमोल शब्द आहे आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही याच्यावर मला खूप हे झाले खूप आठवले त्यां आई खूप अनमोल शब्द आहे आणि ते मी विसरूच शकत नाही आई तिन्ही जगाचा स् स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले आहे आईचे कं कोणीच विसरू शकत नाही आईचे कोणीच हे करू शकत नाही आईमुळेच आपण जग बघितले आहे आईचे उपकार कधीच विसरू शकणार नाही तर खूप मी हे केले आई सगळे मिळेल जगामध्ये पण आई मिळणार नाही आई जेवढं आपले पालनपोषण हे सगळं करते तेवढं कोणीच करू शकत नाही मला खूप त्या गाण्यामुळे हे झाले आणि ते खूप मी हे केले आणि त्या गाण्याचं हे झालं असेल त्याच्यामुळेच मी ते स् अवांमिक्त असे कं हे केले की खूप प्रयत्न करून ते गाणं आठवण्यास स्मरण केले आणि ते खूप मी विसरूच शकत नाही आईचे अनमोल शब्द हे